हो शार्क टँक इंडिया हा शो मी पाहिलेला आहे शार्क टँक इंडियाचे सगळे एपिसोड मी पाहलेले आहे आणि अशा प्रकारचे टी व्ही शो पाहिल्यामुळे लोकांना मोटिवेशन भेटते म्हणजे लोकांना असं वाटतं की ही साठ वर्षाची बाई किंवा साठ वर्षाचा माणूस किंवा सतरा वर्षाचा किंवा चौदा वर्षाचा मुलगा अशा प्रकारे व्यवसाय सक्सेसफुल करू शकतो आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर येऊन फंडिंग मागू शकतो तर मी का बरं करू शकत नाही